हॅलो हॅलो मॅम मला मग तुम्ही आता इथून गुजरातवरून आलो आहे टूरिश्ट आहे मी इथे महाराष्ट्रामध्ये तर मला इथे नाश्ता वगैरे काय भेटतो महाराष्ट्राचा काय असा प्रसिद्ध वगैरे नाश्ता वगैरे आहे ते मला सांगू शकता का तुम्ही

हो हो तेच तेच हो हो

हां हां अच्छा मी नाही मला माझ्या मित्रांनी सांगितलं होतं म्हणजे मी आधी मी आलेलो नाही आहे महाराष्ट्रामध्ये कधी पण माझे मित्र गुजारतमध्ये राहतो ना हां तर मग त्यांनी मला सांगितलं होतं की तू कधी महाराष्ट्रामध्ये जाशील तर तिथे काय काय भेटतं हां तर तिथे उपमा वगैरे चांगला मिळतो उप मा

तुमच्या इथे जास्त फेमस वडापाव आहे ना मी खूप ऐकलं आहे

अच्छा इडली मेदू वडा आणि ते साबुदाण्याची खिचडी वगैरे साबुदाणा भेटतो अच्छा अच्छा साबुदाण्याचे पापड मी वडे ऐकले होते ते साबुदाण्याचे अच्छा अच्छा बरं चालेल म्हणजे आता तुमचं शॉप एक्झॅक्टली कोणत्या लोक म्हणजे ठिकाणावर आहे असं हां माझ्या मित्रांनी तुमचा नंबर तो बोलला होता की तुम्ही पोहा वगैरे आणि उपमा वगैरे खूप चांगल्या बनवतात तर मी तुमच्याशी डायरेक्ट

आहे माझा याच्यावर मला तुम्ही अॅड्रेस वगैरे पाठवून द्या चालेल धन्यवाद हो